हॅलो ओला कॅबवाले बोलत आहेत काय हां नमस्कार मी नितीन बोलतोय मला थोडीशी चौकशी करायची होती सर मला मुंबईला जायचं होतं हां मुंबईला जायचं होतं हां मी पा पाच लोक आहेत पाच तारखेला जायचं आहे हो सकाळी पाच तारखेला जायचं आहे आठ वाजता तर अलिबाग अलिबागमधून जायचं आहे अच्छा छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे ना तिथून जायचं आहे शिव हां हां माज माझं घर छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्येच आहे हो हो मी छ शिवाजी महाराज चौकमध्ये पहिल्या गल्लीतच राहातो कोणालाही विचारलं तर सांगतील माझं नाव नितीन आहे नितीन सूर्यकांत राजेशिर्के ठीक आहे आपण सकाळी आठ वाजता सकाळी आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये भेटू